बाग पहिल्या पूर्वी शेतामध्ये असायच्या मग त्या नंतर पुन्हा शहरामध्ये आल्यानंतर जागापुरी राहिली मग तिथं बालकनीचा वापर करू लागलो मग तिथं कुंड्या आणून त्या कुंड्यामध्ये रोप रोप तयार करून झाडे निर्माण तयार केली त्यासाठी पाणी पाण्याचा पाण्याचा वापर केला पाणी म्हणून बाग मोठी फुलू लागली मग त्यानंतर मग वा त्या त्यासाठी ब जागा अपुरी आहे या ह्यासाठी आपण प्रयत्न करून बाग तयार केली नंतर त्या बागेसाठी आपण कितीतरी कामास मदत करून घरचे कुटुंबाला सांगून चुकून बाबा ही आपल्याला बाग हवा स्वच्छ भेटते ह्यापासून आपल्याला फुलं देवाला वाहण्यासाठी तयार होता तयार करतो मग त्या विकत घेण्यापेक्षा आपण घरचीच बाग तयार केली असं ह्या बागेचं महत्त्व दिलं जात आहे मग त्यासाठी ज ज्या बंगल्यासाठी शि बंगलासाठी झाडे शोभीवंत दिसतात नंतर बाबा सावली सावली खाली आपण बसतो मग चिमणी पाखरं अशी काही बाबा झाडे असल्यानंतर तिथं जवळ येतात आणि झाडा पासून झाड असल्यामुळे त्या घराला शोभा येते